हां काय गं नाही गेम खेळत होती ऑनलाईन बोल ना अगं काय नाही होत गं काय नाही होत काय नाही होत पाच दहा मिनटं तर असतं ते नाही ग तो ब्यू वेल गेम होता आणि पबजी पण खेळते मी असं काय नाही फ्री फायर खेळते काय नाही होत गं पाच दहा मिनटं काय नाही होत काय फरक नाही पडत पाच दहा मिनटांनी नाही झालं तरी वीस एक मिनटं झाले असतील लेक्चर अगं लेक्चर लेक्चर लेक् लेक्चरमध्ये झोप लागते गेममध्ये इंटरेस्ट येतो म्हणून मी गेम खेळते बघितलं जाईल पुढचं एवढं काय आहे आता एन्जॉय करायचं आता एन्जॉय करायचं पुढचं बघितलं जाईल आता एन्जॉय करून घेते अगं तुझं पण म्हणणं बरोबर आहे तर मग ते आता तुझं पण मला बोलणं हो हो हो हो समजत आहे मला मी आता याच्या पुढे जास्त मोबाईल नाही गेम्स नाही खेळणार ऑनलाईन लिमिटमध्येच खेळेल आणि तुझं सगळं बोलणं मला समजलं हो का हो अगं मला मला कळत आहे मला मला सगळं कळत आहे तुझं म्हणणं काय आहे ते काय बोलत आहे मला सगळं कळत आहे पण मग आता सात एकसाथ तरी नाही सुटणार आपण आता उद्यापासून कंटिन्यू संध्याकाळी पाच ते पाच वाजता चारला किंवा जसं जमेल तसं ग्राउंडला जाऊ मग माझीही सवय मोडेल आणि एक्सरसाईज होईल तुला हो हो कोणता गेम खेळायचा कोणता गेम खेळायचा हो हो मला आता कळत आहे ना आता मी माझ्या मैत्रीणीना पण सांगते त्यांना पण ग्राउंडवरती घेऊन येते माझी आता मी सवय मोडते ना आपण खो खो खेळायचं का खो खो त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुली लागतं माझ्या फ्रेंड्स पण आहे जे जे सगळे ऑनलाईन गेम्स खेळतात त्यांना मी ग्राउंडवरती घेऊन येते खेळायला मग आपण खेळू हां ठीक आहे मला आता समजलं चल बाय मी ठेवते आता मला पण स्टडी करायचं आहे